मला अन्नपदार्थ वाया घालवायला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी कुठलाही नवीन पदार्थ बनवण्याचा जेव्हा प्रयत्न करते ते मी सर्व मनपूर्वक आणि लक्ष देऊन नीट पद्धतीने बनवते परंतु जर काही एखाद्या वेळेला कुठलं काही साहित्य जास्त पडलं किंवा कमी पडलं आणि ते साहित्य माझं बिघडलं ते बनवण्याचं अंदाज जर चुकला तर मी त्याला वाया न घालवता त्याच्यापासून दुसरा एक नवीन पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करते कारण की अन्न हे परब्रम्ह असतं त्यामुळे त्या अन्नाला वाया घालवू नये त्याच्यापासून आपण एक नवीन पदार्थ दुसरा तो तयार करू शकतो तर अशी माझी कृती असते आणि अशा प्रकारे मी काम करते